हा बोलायचं काय आहे इथंच घरीच ब बँकेत गेला होते का काय झालं बँकने रूल न चेंज केले ना हा तुम्हाला फोन पे ओपन करायला जमल ना मॅम बरं ऑफलाईन व्यवहार केला तर चालेल मग

नियम आता नियम वेगळे झाले ना प्रत्येकाला बँकेला आधार लिंक पॅन लिंक आहे की बरोबर आहे ना आणि आणि माणसाला समजत नाही की हा ना बरोबर आहे हॅलो घरी मी सांगितलं ते ते डाक्युमेंट घेऊन या

हां चालतं आहे